भारत हा कृषीप्रधान देश आहे शेतकरी हा या देशाचा आत्मा आहे आणि भारताचा सगळा प्रारंभिक विकास हा कृषीव्यवस्थेमुळं झालेला आहे भारताची जी ग्रामव्यवस्था आहे ती आजसुद्धा कृषीकेंद्री ग्रामव्यवस्था आहे असं आपल्याला लक्षात येतं म्हणजे नागर संस्कृती आणि ग्राम संंस्कृती असे जे दोन ठळक भेद आहेत तर त्यातला जो खेड्यांचा भारत आहे तो सगळा कृषी संस्कृतीवर आधारलेला भारत आहे असं आपल्याला लक्षात येतं तर शेती म्हटलं तर त्याच्यामधे अगदी जूनपासनं पुढच्या मेपर्यंत म्हणजे नंतरच्या जूनपर्यंत म्हणजे एका मृगापासून दुसऱ्या मृगापर्यंत अव्याह वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळी कामं वेगवेगळी कृषीकर्म ही करावी लागत असतात असं आपल्याला लक्षात येतं आता शेतातल्या कुठल्या गोष्टी मला आवडतात त आज जेव्हा प्रत्यक्ष कृषीकार्याशी माझा संबंध राहिलेला नाही तेव्हा बांधावर उभं राहून हिरवंगार शेत बघणं ही माझी सर्वात आवडती गोष्ट आहे हे मला प्रामाणिकपणे सांगावं लागेल मी अख्खं आयुष्य हे असंच बांधावर उभं राहून घालवलं आहे का याचं उत्तर नाही आहे म्हणजे मला असं आठवतं की लहानपणी मी जेव्हा आजी आजोबाबरोबर शेतामध्ये जायचो तेव्हा शेतात अभ्यासणाऱ्या झाडांवरती चढणं आणि वेगवेगळे खेळ खेळणं मग सुरपाट्याचा खेळ असेल सुरपारंब्यांचा खेळ असेल आट्यापाट्यासारखा खेळ असेल लगोर नावाचा खेळ असेलअसे सगळे खेळ हे मी या शेतातल्या झाडांखाली झाडांच्या फाद्यावर खेळलो आहे हे खेळ अर्थात मी एकट्यानं खेळलेले नव्हते ती माझ्या मित्रांसोबत माझ्या भावांसोबत मी खेळलेले आहेत नंतर जेव्हा मी थोडा थोडा मोठा होत गेलो तेव्हा वडिलांना मदत म्हनून मी शेतात जायला लागलो प्रत्यक्ष पेरणी कशी करतात नांगरती नांगरणी कशी करतात कूळं म्हणजे काय किंवा आऊत म्हणजे काय या गोष्टी मी बारकाईनं समजून घ्यायला लागलो शेतकऱ्यांची एक भाषा असते ती भाषा समजून घ्यायला लागलो कधीतरी जेव्हा आम्ही कापूस लावला तेव्हा कापसावर फवारणी करण्यासाठीही मी जायला लागलो आणि त्यामुळं आजही जेव्हा कधी प्रवास करतो आणि प्रवास करताना माझ्या कानावरती फटफट फटफट फटफट असा आवाज ऐकू येतो तेवा मला लक्षात येतं की कुणीतरी जवळच्या शेतामध्ये त्याच्या हँडपंपच्या किंवा त्याच्या दुसऱ्या पंपाच्या सहाय्यानं फवारणी करत असेल त्याचं जे माळ आहे त्याचं जे शेत आहे ते भरावं ते फुलावं असं मला वाटत राहतं